मी लोकांकडून तर एवढी काही अपेक्षा करत नाही पण मी लोकांना अवेअर करत राहते की जर तुम्ही तुमच्या वाढदिवसाला का होईना एक झाड तरी लावा कारण बघा न झाडं कमी होत आहे ना झाडं कमी असल्यामुळे ग्लोबल वाॅर्मिंग जी कार्बन डायऑक्साईडची संख्या आहे ती इतकी वाढत चाललेली आहे काय होतं आहे जर कार्बन डायऑक्साईडची संख्या जर म्हणजे कार्बन डायऑक्साईड जर वाढत गेलं तर काय होईल ग्लोबल वाॅर्मिंग होईल ग्लोबल वाॅर्मिंगचं कारण असं आहे की सूर्याची किरणे येतात पृथ्वीवर पडतात जे कार्बन डायऑक्साईड आहे ते सूर्याची किरणं पकडून ठेवतात आणि रात्रीसुद्धा मग आपल्याला उष्णता जाणवते त्याचं कारण हे एकच आहे की झाडांची असणारी कमी कारण की झाडे कमी म्हणजे ऑक्सिजन कमी ऑक्सिजन कमी म्हणजे उन्हाळा उन्हाळा जास्त उष्णता जास्त तरी मी लोकांना हे सांगेन की तुम्ही म महिन्यातून किंवा मग तुमच्या वाढदिवसाला वर्षातून एकदा एक झाड तरी लावा आणि त्याची निय त्याचं संगोपन नीट आणि व्यवस्थितरित्या करा आणि वृक्षतोडीवर तर मी काय सांगू वृक्षतोडीवरचे ते परिणाम तेच आहेत वृक्ष जितकी तोड तोडाल तुम्ही तितकं ग्लोबल वॉर्मिंग वाढेल ग्लोबल वॉर्मिंग वाहाढलं तर उष्णताची तीव्रता वाढत जाईल तीव्रता वाढू वाढू कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण इतकं होऊन जाईल की ऑक्सिजनच राहणार नाही मनुष्याला आणि मनुष्य हा सर्वाईक सर्वाइव कसा करेल तो जगेलही कसा तेच सांगा बरं तुम्ही मला